हां बोला मॅडम

आपल्याकडे सर्व प्रकारचे मेडिकलमध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे प्रोडक्ट भेटतात जसं की हिमालया फेशवॉश सनस्क्रीम पावडर्स वगैरे आपल्याला काय हवं आहे आपला स्किन टोन कसा आहे म्हणजे आपली स्किन ऑईली आहे की ड्राय आहे ड्राय स्किनसाठी आपण हिमालया वगैरे फेशवॉश वापरू शकतात आणि आपलं काम उन्हात वगैरे सतत असेल तर आपण सनस्क्रीम घेऊ शकतात कारण आमच्याकडे सनस्क्रीम हे चांगल्या प्रकारच्या अवेलेबल आहेत आणि जास्त प्रमाणात विकलीही जाते कस्टमर्स वगैरे जास्त प्रमाणात सनस्क्रीमलाच डिमांड करतात नीम ऑईल फेशवॉश मला वाटतं आहे तुमच्या स्किनला ओके असेल आमच्याकडे जास्त सनस्क्रीम हे प्रोडक्ट विकलं जातं आहे हो मॅडम मिळू शकेल आणि त्यानी प्रॉडक्ट असं तो प्रोडक्ट असा आहे की यु वि राईज वगैरे जे येतात त्याच्याने आपली स्किन वगैरे व्यवस्थित राहू शकते असं तुम्हाला जास्त बाकीचे प्रोडक्ट यूज करावे नाहीत लागणार जास्त करून आपण उन्हात वगैरे गेल्याने स्किन आपली डॅमेज होते असं बाकीचे प्रोडक्ट यूज करण्याची गरजच नाही आहे पडत हो मॅडम मिळून जातील हो तुम्ही खात्रीने घेऊन जाऊ शकतात हा प्रोडक्टस आमच्याकडून